जेव्हा मी लहान होती आणि माझी ताई मोठी होती तेव्हा ते शिवण क्लास करायला जायचे आणि मग मी पण तिच्या मागे मागे जायची की ही कुठे जात आहे बुवा तर मग मला माहित पडलं की ते शिवण क्लासला जात आहे तर मग मी पण तिच्यासोबत जायचे आणि नंतर मग ते ब्लाऊज शिवायची ड्रेस शिवायची मग घरी आल्याच्यानंतर ती मला पण शिकवायची की असं काप तसं काप मग मी तसेंच ताईनी सांगितलं तसंच करत जाऊ तर मग मला खूप आनंद व्हायचा की ताई मला शिकवत आहे आणि ते मला खूप आवडायचं कारण आपल्याला काहीतरी शिक मिळत आहे त्याच्यामधून मग मला पण आवडायला लागलं मग मी पण शिवण क्लास लावला मग मी पण रोज क्लासला जायची क्लासवरून आलं की घरी पण टीचिंग करायची आणि मग नंतर गिराइक पन यायचे गिराइक वेगळे वेगळे यायचे मग त्यांच्या त्यांचे पण ड्रेस शिवून द्यायचे गाऊन शिवून द्यायचे शाळेचे ड्रेस रहाते कॉलेजचे ड्रेस रहाते कोणाचे शिलाई मारून द्यायशी रहाते वेगळेवेगळे लोकं यायचे घरी म्हणजे आपल्याला आनंद मिळायचा मला खूप आनंद मिळायचा ते घरी यायचे आणि शिलाई मारून घेऊन जायचे मला खूप आवडते शिलाई मशीनचं काम करायला मी आता पण शिलाई मशीनचं काम करते आणि आता पण ड्रेस वगैरे शिवते बाया पण येतात आणि मला हा व्यवसाय आणखी सामोर सुरू करायचा आहे मला खूप आनंद वाटते याच्यामध्ये